हॅलो जियो जियो मार्टवरून बोलत आहे का मॅडम मी कविता धार्मिक बोलत आहे माझं घ गोधनीमधून बोलत आहे मी माझ्या घराकडे तुमचं कोणतं आउटलेट आहे का अच्छा तर तुम्ही होम डिलेव्हरी करू शकता का तर मॅडम शड्युल काय आहे होम डिलेव्हरीचं म्हणजे कधीपासून कधीपर्यंत करू शकता अच्छा तर मॅडम म माझी मला वेजिटेबल पाहिजे होते ॲक्चुअली तर तुम्ही लिस्ट लिहून घेता का मला काय काय पाहिजे मला एक किलो गोबी अर्धा किलो आलू अर्धा किलो कांदे एक किलो टमाटर आणि दोन किलो वांगे हां तर बा किती प्राईज होईन या सगळ्यांच्या मध्ये मला त हे सांगता का पूर्ण टोटल दोनशे रुपये बरं मॅडम काही डिस्काउंट वगैरे पनीर वगैरे मिळते का तुमच्याकडे अच्छा दोन किलो पनीर आणि एक किलो मटर करून द्या मग अजून बस एवढंच एवढंच ठीक आहे त्याची टोटल आता प सांगा बरं मला टोटल किती झालं सहाशे रुपये मॅडम मॅडम काही डिस्काउंट वगैरे नाही देऊ शकत का तुम्ही याच्यावर किती डिस्काउंट द्याल तुम्ही मला मॅडम थोडं जास्त करा ना बघा कसं मग मी नंतर पण तुमच्याकडूनच घेणार आणि होम डिलिव्हरी आहे ना तर मला इझी पडते मला भाज्या वगैरे आणायला पंधरा पर्सेंट डिस्काउंट चालेल ठीक आहे मॅडम तर तुम्ही ना मला हे सगळं भाज्या पाठवून द्या आणि पैसे आत्ताच ऑनलाईन करावं लागेल की कॅश ऑन डिलिव्हरी चालेल ठीक आहे ना मॅडम चालेल मला तसं माझा ॲड्रेस लिहून घेता का तुम्ही गणपती नग गोधनी रोड गणपती नगर बाबा सावजी भोजनालय मी दिवसभर अव्हेलेबल आहे मॅडम तुम्ही सांगा किती वेळा पळे किती वेळा किती वाजतापर्यंत पाठवता ठीक आहे मॅडम एक तासात म्हणजे ठीक आहे चालेल मला हो हो थँक्यू